मला जर घरात बसून खेळण्याची खेळ म्हटलं तर सगळ्यात जास्त माझा आवडतीचा खेळ आहे म्हणजे लूडो सापशिडी गोट्या बुद्धिबळ कॅरम असे आहे पण याच्यामधून मला सगळ्यात जास्त आवडतीचा म्हटलं तर तो लूडो आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप मजा येते कारण माज आम्ही नेहमी खेळत असतो माझी बहीण मी माझी काकाची मुलगी आणि माझ्या घराजवळची मुलगी आहे ते आम्ही चौघे मिळून हा लूडो गेम खेळत असतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला फार मजा येत असते आणि आम्ही तो गेम दोन किंवा तीन वेळा लावतो वारंवार तोच गेम खेळतो कारण आम्हाला त्याच्यामध्ये खूप मजा येत असते कारण तो गेमच इतका आकर्षित आहे कारण आम्हाला मून त्यामध्ये खूप मजा येते आणि आम्ही तोच गेम खेळतो तर आधी मी कॅरम खेळत होते पण आता मी लूडो खेळते आणि मला लूडो सापशिडी खूप आवडते आणि मी एकटीसुद्धा लूडो गेम खेळत असते मोबाइलमधले जे लूडो गेम आहे त्यामध्ये हे एक आपण आणि एक कम्प्युटर असे गेम खेळत असते त्यामुळे मी लूडोसुद्धा एकटी खेळत असते